मी राहतो त्या ठिकाणापासून जवळच येक हायकिंग मार्ग आहे जो सुमारे पाच ते सहा किलोमीटरवर आहे तो एक छोटा डोंगर आहे जिथे झाड पायवाटा आणि थोडं अवघड चढण आहे तिथं जायचं असेल तर मी गाडीने जातो कारण तितप तिथपर्यंत पायी जाणं खूप वेळ खाऊ होतं आणि दमही येतो गाडीने गेल्यावर वेळही वाचतो आणि ताज्या दमाने हायकिंग सुरू करता येते काही वेळा मित्रासोबत बाईकवरही जातो तित तिथे पोहोचल्यानंतर शांत वातावरण पक्षाचा आवाज आणि निसर्ग बघून मन प्रसन्न होतं हायकिंग करताना व्यायामही होतो तणावही कम होतो मला नैसर्गिक वेळ घालायला आवडतो म्हणून असा छोटा ट्रक करायला खूप मजा येते